मला ऑनलाईन शॉपिंग करायला आवडते आणि मी मागच्या महिन्यामध्ये एक बेडशीट मागवली होती ऑनलाईन आणि मला त्याची डिलिवरी पण खूप लवकर मिळाली आणि वाजवी किमतीमध्ये मिळाली आणि त्याचा रंग पण सुरेख आहे आणि त्याचं कापड पण चांगलं आहे आणि त्यातल्या त्यात मी माझ्या हॉलमध्ये जे जे बाकीच्या वस्तू आहेत जसं सोफा सेट आहे पडदा आहे त्याच्यासोबत ती मॅच झाली आणि ती सुरेख दिसते